हां नमस्कार नाही एक ऑर्डर केली होती तुमच्या वेबसाईटवरून होय घरातलं सामान सगळं मागवलं होतं किराणामाल पण प्रॉब्लेम काय झाला आहे त्यात नको ते सामानही आले आहे अहो आणि ते घरी आल्यावर कळलं हां बरं हां हां तेच तेच तेच चेंज करायचं होतं जरा हां लिहून घेता का तुम्ही हां तर जरा एक अर्धा किलो तुरडाळ पाहिजे अर्धा किलो मुगडाळ पाहिजे एक किलो तांदूळ एक किलो गहू आणि दोन हँडवॉशच्या रिफिलची पाकीटं चार विम डिशवॉश रिफिलची पाकिटं पाच साबण हां ह्या गोष्टी ॲड करायच्या होत्या दादा काय झालं ते आमचे एक दादा आहेत आमच्या घरात काम करतात त्यांनी जरा लिस्टमध्ये घोळ केला आहे हो म्हणजे जे सामान नेमकं पाहिजे होतं का नाही ते सामान सोडून त्यांनी भलतंच सामान ॲड केले आणि घाई घाई बोलत ती लिस्ट मी तुम्हाला पाठवली त्यामुळं सगळंच कसं जरा घोळ झाला आहे

बरं कधीपर्यंत मिळेल उद्यापर्यंत काय नाही उद्यापर्यंत काही करून पाहिजे अहो कसं आहे सामान संपायला लागलं की जरा घोळ होतो आहे बाकी काही नाही चालतं आहे चालतं आहे तेवढं चेंज करून द्या तेवढे पदार्थ मी तुम्हाला सांगितलेले हां नाही नाही नाही तेवढंच पाहिजे जास्त काय नको आहे ते बाकीचं जरा उगाच ॲड झालं आहे बरं बरं बरं चालतं आहे उद्या उद्या संध्याकाळी किती वाजेपर्यंत पाच पाच वाजेपर्यंत ठीक आहे ठीक आहे चालतं चाल चला हां